मला एक अशा व्यक्तीसोबत काम करावं लागत होता की जेणेकरून त्याला तेवढं काही विशेषतः ज्ञान नव्हता त्यालाच बरोबर समजत नव्हता त्याची टोनिक त्याची बोलण्याची पद्धती ही पण छान नव्हती तरी पण मला त्याच्यासोबत काम करावं लागत होता त्याच्यामुळे मी काही गोष्टी समजून न करत आपण बोल जास्त बोलायचं आहे तर कमीच बोलून त्याच्यासोबत संपर्क साधून मी माझं त्याच्यासोबत वेळ घालवत होतो आणि माझं विशिष्ट काम तर त्याच्यासोबतच राहायचा आणि प्रत्येकदा त्याचा चेहरा पाहणे उठताना झोपताना बोलताना जेवताना असं प्रत्येक वेळेस तो माझ्यासोबतच राहत असे पण त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती थोडी वेगळी होती आणि त्याच्यामुळे त्याचा वर्तवणूक पण छान नव्हता आणि मला ते आवडत नव्हतं तर मी त्याला सांगत होतो पण त्या तो काही समजून घेत नव्हता त्याच्यामुळे मला स्वत ला समजून घेऊन त्या पद्धतीन वावरावं लागलं आणि त्याच्यासोबत वावरताना त्याला नेमकं बरोबर जे करायचं होतं ते करण्याच्या व्यतिरिक्त तो उलट सा सालट करत कामं करत होता आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास मला होत होता आणि मी दुसऱ्यांसमोर बोलायचा प्रयत्न करायचा पण का असो आपल्याला थोडी ना याच्यासोबत लाईफ टाईम राहायचा आहे काही क्षणासाठीच राहायचं असेल म्हणून असं मी माझ्या स्वतःला सांगून हे दूर करत होतो आणि मी त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि काही मी क्षण राहिलो त्याच्यासोबत